खेड्यातील शेतकऱ्यांना जमीनधारणा आणि मालमत्तेच्या हक्काच्या सुरक्षितेसाठी कोर्टात किंवा ग्रामपंचायत त्यांच्या खेड्यातली जे असतात पाटील असे लोकांशी संबंधित जाऊन समोरे जाऊन त्यांना सांगावं लागतं तसेच जमिनीसाठी तालुक्यात तहशीलला जावं लागतं अशा ठिकाणी त्यांच्या समस्या मांडून त्यांचा जे असेल सम जमिनीबद्दल किंवा मालमत्तेबद्दल जे आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे त्यांना तिथून सल्ले घ्यावं लागतात तसेच ज जमिनीचे कागद आपले दस्तावेज आपल्या पांडेवाकडे असतात तिकडे त्यांचे कसे झाले सर्वे झालेले आहे की नाही सर्व व सुरक्षित आहे की नाही हे पण त्यांना तिथं जाऊन विचारावं लागतं तसेच आपले कागद कसे बरोबर आहे किंवा नाही हे वकिलाकडून पाहून सरळ सं पाहून आपल्याला ते कागद तपासून घ्यावं लागतं आणि तसंच त्यांच्यावर आपलं नाव आहे किंवा नाही आपल्या घरच्यांचे पूर्ण नाव आहे की नाही हे पण सुद्धा पाहावं लागतं सात बारे हे असे म्हणजे आपल्या नावाने येता की नाही येत हे त्यांना जाव वेळोवेळी नेहमी नेहमी जाऊन आपले तपासणी करून घ्यावा लागतं त्यामुळे आपली सुरक्षितता आहे की नाही हे आपण आपलीच जबाबदारी करायला पाहिजे तसेच आपण कार्यालयामध्ये जाऊन आपण स्वतः तसं सगळं झालेलं आहे ऑनलाईन त्याच्यामुळं सर्व तपासून घेऊ शकतो तसेच अशावेळी आपल्याला जर काही जमिनीचा अशा वेळेस सल्ला घेण्यासाठी आपल्याला वकिलाची पण मदत घ्यावी लागते तसेच वकील जे सांगेल तसं आपले कागदपत्र व्यवस्थित आहे किंवा नाही याची तपासणी करूनच आपण पुढे आपलं सुरक्षित जी मालमत्ता आहे व जी जमीन आहे ती आपली सुरक्षित आहे की नाही याचा निवाडा करायला पाहिजे